भारतात सर्वात लोकप्रिय खेळ आहेत चार एक टेनिस दुसरा क्रिकेट तिसरा कबड्डी चौथा बॅडमिंटन क्रिकेटमध्ये सांगायचं झालं तर सगळ्यात पावरफुल खिलाडी सचिन तेंडुलकरला म्हटलं जाते त्यानं त्याच्या कारकिर्दीमध्ये शंभर शतक मारले आणि शंभर शतक मारणारा आजपर्यंत एकही प्लेयर निर्माण झाला नाही आणि त्याच काळात त्यानं दुहेरी शतकसुद्धा केलं होतं आणि दुहेरी शतक करणारा सचिनच सर्वात पहिला प्लेअर ठरला जगातून आणि टेनिसबद्दल सांगायचं म्हटलं तर टेनिसमध्ये सानिया मिर्झा महेश भूपती लिअँडर पेस असे गाजलेले नावं आहेत आणि हे पण आपापल्या फील्डमध्ये एकदम प्रॉपर काम गाजवलेले लोक आहेत आणि दुसरा खेळ आहे कबड्डी कबड्डीमध्ये एका टीममध्ये सात प्लेयर असतात आणि समोरून विरुद्ध टीममध्येसुद्धा सात प्लेयर असतात आणि भारतात खास करून महाराष्ट्रामध्ये सगळ्यात गाजलेला जर कोणता खेळ असेल तर कबड्डी आहे आणि कबड्डी हा महाराष्ट्रातल्या लोकांनुसार एकदम आवडीचा खेळ आहे त्यामधे नितीन गवई हे सगळ्यात खतरनाक कबड्डीचे प्लेअर आहेत त्याह्यन अच्छे कच्चेक उचलून फेकून दिले सध्या ते त्यांच्या म्हणजे जिल्ह्यामध्ये कबड्डीचे एकदम टीम चालवून राहिले आणि तिसरा खेळ आहे चौथा खेळ आहे बॅडमिंटन बॅडी बॅडमिंटनमध्ये सानिया नेहवाल हे नाव अग्रस्थानावर आहे